हॅलो सर हां माझं कल्चरल एक्स एक्सचेंज प्रोग्रामसाठी शिलेक्शन झालेलं आहे स्टुडंट एक्सचेंजमधून मला जपानला जायला आवडेल जपानच्या युनिवर्सिटीत मला तिथे ॲडमिशन मिळेल ना आणि तिथे राहायला मिळेल ना साधारण एक महिन्यासाठी तरी मला तिथे राहायचं आहे आणि शिकायचं आहे तिथल्या युनिवर्सिटीत शिकल्यामुळे तिथल्या हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे मला तिथल्या मुलांशी पण संबंध साधता येईल एकमेकांशी नीट बोलता येईल खास तर माझा उद्देश असा आहे का त्यांच्या एकत्र राहण्यामुळे त्यांच्या संस्कृती त्यांचे विचार हे सगळे मला जाणून घेता येईल ते सगळ्यामुळे माझ्या ज्ञानात काही भर पण पडेल दोन देशांचे संबंध स्ट्राँग होतात दोन मे माणसं ज्यांची कल्चरल बॅक बॅकग्राऊंड वेगळी आहे त्यांच्या भावना त्यांचे आयडिया त्यांचे जीवनमूल्य हे सगळं मला जाणून घेता येईल त्यांचं जाणून मी माझे पण काही असे शेअर करू एकमेकांना आम्ही शेअर करू आणि एकमेकांच्या सांस्कृतिक परंपराच्या आणि रीति रिवाजांच्या आवाका आम्ही समजू आणि समजवू मला तिथे राहायला आवडेल तिथले वेगवेगळे भाषा काय आहे तिथले प्राकृतिक मूल्य तिथले भौगोलिक परिस्थिती तिथले लोकांची संस्कृती रीति रिवाज हे सगळं काय आहे ते मला जाणून घ्यायला आवडेल आणि टेक्नॉलॉजीमध्ये ते लोक तर खूपच हुशार आणि पुढारी आहेत त्यांची ती आपण जाणून घेऊ आणि त्याचा उपयोग मला आपल्या देशासाठी पण काही करता आला तर खूप आवडेल ओव्हरऑल हे असं केलं त माझ्या करियर म साठी ते खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे तर मला तिथे जायला आवडेल याच्यासाठी काय काय करावं लागेल आणि काय अजून तुम्ही मला त्याविषयी काय माहिती देऊ शकाल का ह्याच्यासाठी मी तुम्हाला खास फोन केला आहे तर तुम्ही मला त्याची माहिती द्याल का